जी मी ब्लू कलरची साडी घेतली होती ती डॅमेज निघाली तिचा वर्कही खूप वे वाईट होता छान नव्हता आणखी मी त्या दुकानदारांकडून जी साडी घेतली होती तिला परत करायला गेली की मला ही साडी नाही आवडली तर तो म्हटला त्यानेच म्हटला की तुम्हाला आवडली आहे आता तुम्ही नाही कशाला म्हणता आता तुम्हाला घ्यावंच लागेल त्याच्यासोबत माझी भणभण झाली थोडीशी आणि तो साडी घ्यायला नाही म्हणत आहे आणि म्हटला दुसरी परत साडीही करत नाही आहे